राज्यात आरोग्य सेवा डेटा आणि माहिती कशी गोळा गोळा विश्लेषण आणि प्रसारित केली जाते आणि आरोग्य सेवा प्रणालीतून सुधारणा ह्याचा वापर कसा केला जातो तर आरोग्य निदर्शक म्हणजेच की जे सरकारी हॉस्पिटल असतात त्यामधे जे जे लोक जे ज्यांच्याकडे पैशाची सो सोय नसते आणि ज्यांना त्यांच्या आरोग्याचं तपासणी करायची असली आणि जर त्यांचं आरोग्य खराब झालं तर त्यांना अन त्यान त्यांनी काय केलं पाहिजे कोणती पॉलिसी केली पाहिजे तर ते सर्व असते त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रोनिक क्लिनिक डाटा जो असले म्हणजे विश्लेषण त्यामध्ये ते सर्व गोळा केलं जातं आणि आरोग्यसेवा ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जरा ज्यांच्याकडे पैशाची सोय नाही आहे त्यांना चांगल्या पद्धतीने होते आणि पॉलिसी तयार करणे म्हणजे ही ही एक आपल्या लाइफ टाइमची पॉलिसी तयार करणे असते म्हणजे जर आपल्या जर उद्या आपल्या आपल्याला काही झालं तर त्याचे नुकसान आपल्या फॅमिलीला नाही व्हायला पाहिजे ह्या प्रकारासाठी ते असते